तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी सोप्या करून ठेवल्या आहेत म्हणजे जी माहिती आपल्याला आगोदर पुस्तकांमध्ये शोधायला लागायची ती आता अंतर्जालाच्या साहाय्याने सहज उपलब्ध होत आहे शिवाय संगणक ही तर तंत्रज्ञानातील अगदी सुरवातीच्या काळातील खूप महत्वाची क्रांती आहे म्हणजे संगणकामुळे बरीच कामं आपल्याला जलदगतीने पूर्ण करणं शक्य होत आहे म संगणकात असणारं कॅल्क्युलेटरचं फीचर असेल किंवा आपण जी माहिती आपल्याला लिहून ठेवावी लागायची पूर्वी ती आपण टाईप करून सा साठवून ठेवू शकतो तसेच इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला सर्वच क्षेत्रातली माहिती अगदी एका सेकंदाच्या अंतरावर उपलब्ध होते आणि आपण ती साठवून सुद्धा ठेवू शकतो तसेच सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा खूप फायदा होत आहे शैक्षणिक क्षेत्रातही आपल्याला भरपूर प्रमाणात माहिती उपलब्ध होत आहे तसेच आपण विद्यार्थीदशेत वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप अटेंड करणं किंवा यूट्यूबवरून एखादं प्रकरण समजून घेणं हे सहजगत्या शक्य होत आहे त्याचबरोबर कला विज्ञा विज्ञान अशा अनेक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगती करणं श सोपं होत आहे कलाक्षेत्रात आपण मी संगीताचा अभ्यास करत आहे तर मला त्या क्षेत्रातही तंत्रज्ञानाची मदत होत आहे मी प्रत्यक्षात सर्व गायक कलाकारांच्या मैफिलींना हजर राहणं शक्य नसतं तर अशा मैफिली ऑनलाईन स्वरूपातही ऐकणं शक्य होतं त्याचबरोबर मला अभ्यासासाठी ऑडिओबुक्सची मदत घ्यावी लागते तर हे सुद्धा तंत्रज्ञानाच्या मदतीने माझ्यासाठी सोपं झालं आहे